साई किराणामधून बोलत आहे का हा मी प्रथमेश बोलतो आहे मला साहित्याची यादी द्यायची होती किराणा किराणा मालाची यादी द्यायची होती हां ठीक आहे तुम्ही लिहून घ्या हां हां पाच किलो साखर चार किलो गहू पाच किलो तांदूळ बासमती तांदूळ असेल तरच द्या दुसरा नको

हा ठीक आहे मग कोलम दिला तरी चालेल त्यानंतर अंगाचा साबण संतूर असेल तरच द्या हा आणि संतूर साबण सहा द्या आणि भांड्याचं साबण व्हिम बार चार द्या आणि डव शांपू आहे का दुसरा कुठला अजून बरं ठीक आहे एक काम करा क्लिनिक प्लसच द्या एक पन्नास स्ट्रिप्स आणि अजून पेरेशूट तेल आहे का आम पॅरेशूट तेल एक दोन दोन बाटल्या द्या आहे पॅरेशूट तेलाच्या नी अजून दुसरं दोन मिनिट मी लिश्ट बघतो आहे खायचं तेल आपल्याकडं आहे ना हां मग खायचं तेल एक डबा द्या हां अ जेमिनीचा डबा आहे ना जेमिनीचा डबा हां चाल जेमिनीचा डबा आहे जेमिनीचा एक डबा आहे ना मोठा तो पंधरा किलोचा असतो तो आ तो एक द्या आणि एवढंच मग बाकी तुम्हाला मी पत्ता लिहून देऊ पत्ता देतो निर्विकास नगर सातारा तिथं मग तेवढं पार्सल करा आणि पेमेंट आता ऑनलाईन करू का जे डिलिवरी बॉय येईल त्याच्याकडंच देऊ ओके चालत आहे करतो मी त्याच्याकडे हो हाच आहे मोबाईल नंबर ओके चालेल हो चालेल ठीक आहे कॉल करा हो हो हो हो ठीक आहे चालत आहे चालत आहे ठीक आहे कॉल कराय सांगा नं मी उचलेन कॉल हो आहेत ना आहेत आहेत कॉल करा तुम्ही आला की

अ स हां चालत आहे ये सध्या तरी एवढंच द्या अजून बाकी काही नाही बाकी जर लागेल तर मी तसं कॉल करेन किंवा डिलिवरी बॉयपाशी देईन ओके चालत आहे ओके ओके चालत आहे ठीक आहे तेवढी ऑर्डर लगेच सेंड पाठवा ओके चालत आहे ठेवू का